मी शेतामध्ये कमी वेळ घालवते जास्तीत जास्त वेळ आपला माझा कॉलेजमध्ये जातो कारण मी रेगुलर कॉलेज करते तर माझं तिकडेच वेळ जाते तर मला जसं वेळ मिळते तसं मी शेतामध्ये जाते जास्त संडेच्या दिवशी वगैरे मला सुट्टी असते तेव्हा मी शेतात जाते आणि तिकडे खूप गोष्टी करते खूप खेळते खूप मज्जा करते तिथे झाडांसोब झाडासोबत खेळते झाडावर एक झुला बनवलेला आहे त्या झुल्यासोबत खेळते आणि तिथे काही मिरची संबार वगैरे लागले असते ते मला तोडायला खूप जास्त आवडते आणि तब्येतीच्या दृष्टीने शेतीचा खूप फायदा होतो जसं जर आपल्याला तिथे काय झालं तर मग आयुर्वेदिक इलाज करता येते इथे झाडं वगैरे असतात त्यांच्या पत्तीने या आणखी हे बनते औषध वगैरे बनते तर अशा प्रकारे शेतीचा फायदासुद्धा होतो